डान्स करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी कला असते ती त्यांना अवगत होते खूप साऱ्या प्रॅक्टिसनंतर खूप साऱ्या म्हणजे ट्रायल्स आपण घेत राहतो असं एकाच ह्याच्यामध्ये कोणतीच गोष्ट होत नाही मग ते डान्स असू दे किंवा सिंगिंग किंवा कुठलीही गोष्ट म्हणा त्याला सातत्याने प्रयत्न करण्याची गरज ही असतेच तर एक चांगला डान्सरपासून उत्तम डान्सर म्हणजे कसा असतो की आता जसं जर आपण म्हणजे आता समजा कोणीतरी असा शेफ आहे की बाबा त्याला जेवण खूप बनवता येतं चांगलं तो म्हणजे त्याची काहीतरी ही असली पाहिजे आपण एक सिग्नेचर डिश असं बोलतो ना म्हणजे त्याची स्वतःचं काहीतरी त्या ह्याच्यामध्ये असलं पाहिजे ते डान्सचं पण तसंच आहे जर आपण म्हणजे जरी कोण एकदम चांगला खूप मस्त डान्सर आहे कोरियोग्राफर आहे तर त्याच्याकडे माणूस त्याला अजून जर चांगलं त्याने काय केलं त्याची जर स्वतःची काही म्हणजे अशी खूण दिली त्याची स्वतःची खूण दिली इन द सेन्स हे केलं म्हणजे स्वतःचं काहीतरी त्याने मनाने नवीन केलं आहे दुसऱ्यांचं कॉपी न करता दुसऱ्यांपासून काही चोरून नाही घेतले म्हणजे स्वतःच्या स्टेप्स म्हणा किंवा अजून काही म्हणा की डान्समध्ये जे एकदम हे असता आपण त्याला मार्क असं करू शकतो की बाबा की हा सगळ्यांपेक्षा खूप वेगळा आहे असं म्हणजे आपण जे काय बोलू शकतो तर ते तसं आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये ते असतंच तर डान्समध्ये पण तसंच आहे की त्याने स्वतःचं काहीतरी दिलं पाहिजे किंवा तो म्हणजे अजून कोरियोग्राफीसोबत अजून काही जर करत असेल तर ते पण आपण त्याला म्हणजे म्हणू शकतो की बाबा तू एक उत्तम डान्सर आहे त्याला प सगळ्या जर स्टाईल जमत असेल डान्सचे खूप सारे प्रकार आहेत साल्सा सोलो बेबी बेली डान्स अजून हिपहॉप वगैरे असे खूप सारे प्रकार आहेत की ज्या म्हणजे तो एकामध्येच पारंगत नसून खू आन आणि अजून दोन तीन स्टाईलमध्ये दोन तीन डान्सच्या प्रकारामधे तो निपुण आहे तर आपण त्याला एक उत्तम डान्सर असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण त्याला ती तशी क कला अवगत झालेली आहे त्याचं तेवढं शिक्षण त्याने म्हणजे स्वतःला हे करून टाकलं आहे त्या डान्सच्या ह्याच्यामध्ये डान्सच्या क्षेत्रामध्ये की बाबा त्याला सगळ्यात वरती रहायचं आहे सगळ्यात टॉपला तो पाहिजे म्हणून त्याने तो खूप सातत्याने प्रयत्न करत गेला तो म्हणून आणि खूप सारे वेगवेगळ्या स्टाईल्स शिकला आणि म्हणजे असं एकच असून चालत नाही जर जेवढे आपल्याकडे जास्त हे असेल ज्ञान असेल कुठल्याही क्षेत्राचं असु दे ते डान्सचं म्हणजे कोणत्या पण क्षेत्राचं जर आपल्याला खूप सारं ज्ञान असेल तर ते आपण ऑब्व्हियसली दुसऱ्यांपेक्षा जास्तच चांगले लोकं म्हणणार आपल्याला उत्तम बोलणार की बाबा त्या क्षेत्रातला हा एक माणूस एकदम ज्ञानी माणूस आहे की ह्याला सगळं माहीत आहे हा आपल्यापेक्षा थोडासा वेगळा आहे हे सगळं असेल त्याच्या अंगामध्ये त्याचे कलागुण वगैरे बघून आपण म्हणजे एखाद्याला जज करतो तर ते तसंच राहील जेवढं जास्त आपल्याकडे नॉलेज असणार जेवढं जास्त ज्ञान असणार तेच आपण मग म्हणजे दुसऱ्यांना आपल्या एका व्यक्तीपासून त्याला वेगळं करतं की बाबा ह्याच्यामध्ये हे खूप छान आहे तर आपण त्याच्याकडून ते घेतलं पाहिजे आणि ही जी विचार आहे हा जो विचार की तो वेगळा आहे सगळ्याबाबतीत तो त्याला एकदम युनिक बनवून टाकतो त्याला द नॉर्मल सगळ्या ह्याच्यापासून म्हणजे एका ग्रुपमधून तो असा वेगळा पडतो की बाबा तो गुरु बनायच्या ह्याचा आहे म्हणजे तो गुरु बनू शकतो आणि आपण त्याच्याकडून काहीतरी घेऊ शक